माझ्याकडे छावा कादंबरी आहे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली छावा कादंबरी त्यात छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दलची माहिती आहे ती मी बाजारातून म्हणजे पुण्याला जाऊन बुकस्टॉलमधून खरेदी केलेली आहे मला पुस्तक वाचण्याची आवड असल्यामुळे मी अनेक पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तक पाहतो बऱ्याच वेळेला पुस्तके खरेदी करतो वाचनालयात जाऊन बरीचशी पुस्तके त्यांची समीक्षणे वाचने हा माझा छंद जास्त आहे त्यातून पुस्तकांविषयी बरीच माहिती मिळते आजकाल मोबाईलमध्ये सुद्धा अनेक पुस्तकांच्या पी डी एफ मिळतात आणि त्यामधून मला वाचण्याचा छंद पूर्ण करता येतो त्यातल्या त्यात पुस्तकं वाचल्यामुळे आपल्याला बरीचशी माहिती मिळते वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचणे माणसाला आवश्यकच आहे पुस्तकामधून वेगवेगळ्या पुस्तकांवर आपल्या जो छंद तर जोपासला जातोच त्याचबरोबर आपला वेळसुद्धा निघून जातो आणि कधीकधी पुस्तकांमधून मिळणाऱ्या माहितीमुळे आपल्याला व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी खूप मदत होते आणि खरोखरच पुस्तकं असं म्हणतात की वाचाल तर वाचाल आणि हे खर आहे पुस्तकामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान हे मिळत असतं